ओला डायवशी बोलत आहे का मी आणि सर मी काही वेळापूर्वी कॅब बुक केलं होतं बदलापूर जायला तर मी माझ्या सांगितलेल्या पत्त्यावरती उभी आहे जिथे तुम्ही मला रिसीव करायला येणार होते खूप वेळापासून तुमची वाट बघते तुम्ही अजून आले नाही अच्छा तुम्ही येत आहेत का ठीक आहे मला कॉल बॅक करा आणि सध्या तुम्ही कुठे आहेत चनम्मा हॉस्पिटल चालेल तुम्हाला किती वेळ लागेल दहा मिनिटं चालेल मी वाट पाहते